कोरोनामध्ये आम्ही खूप वाईट परिस्थिती बघितली जॉब नव्ह नोकऱ्या गेल्या पप्पांची नोकरी गेली माझी नोकरी गेली बाहेर पडण्यासाठी सुद्धा भीती वाटायची बाहेर पडू की नाही काही सामान आणण्यासाठी असं झालेलं आणि नोकरी गेल्यामुळे पैशाचा प्रॉब्लेम होता पैसे नव्हते जवळ कसं खायचं काय खायचं हां खूप मोठा प्रश्न होता आमच्यापुढे आणि त्या काळामध्ये मग असंच कोणी मदत करणं पण खूप कठीण होतं कोणी मदत करायला मागत नव्हतं त्यामुळे कसं तरी दोन टाइमचं जेवण जेवायचं हे हाच झोन दोन टाइमचं जेवण कसं जेवायचं काय जेवायचं हाच खूप मोठा प्रश्न होता ते दिवस खूप कठीण होते नोकऱ्या गेल्या कोणी पगार देत नव्हतं कोणी मदत करत नव्हतं पैसे देत नव्हतं आम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये जगलो कोरोनामध्ये आणि कोरोनाचं कोरोनाची भीती होती कोरोना झाला नाही पाहिजे झाला तर काय होईल काय नाही तर त्या काळामध्ये आम्ही खूप कठीण परिस्थिती काढली काय जेवायचं काय खायचं खायचा खूप मोठा इश्यू होता